हॅलो सर हां सर मी थोडा इंटरव्ह्यू घेत होतो तर मला तुम्ही सांगा ना आता ते कोरोना येऊन गेला ना कोविड नाईंटीनबद्दल तर मला त्याबद्दल तुम्ही सांगा ना तुमच्या एरियामध्ये तुमच्या डिस्ट्रिक्टमध्ये कसं काय हँडलिंग केलं